अमरावती जिल्ह्यामध्ये आरोग्यप्रणाली खूप चांगल्या पद्धतीची आहे तसेच आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये लसीकरण खूप चांगल्या पद्धतीने होते सगळ्या ठिकाणी फ्रीमध्ये व थोड्या वेळामध्ये लस भेटली जाते खूप काही मोठ्या रांगा लावून आम्हाला लसीसाठी उभं लावत उ उ उभं रहावं लागत नाही